हां बोलिये नमस्ते भाभीजी बोलिये बोला बोला हां चालेल मराठी बोला हां येतं मला मराठी बोला बरं बरं बरं कुठीन कुठून तुम्ही येणार बँड्रावरनं येणार का तुम्ही अच्छा अच्छा ओके अच्छा अच्छा अच्छा बरं चेंबूरला जायचं आहे का तुम्हाला हां हां ठीक आहे ठीक आहे सांताक्रूजवरनं आपण जाणार ना म्हणताय तुम्ही अच्छा च्छा च्छा चालेल चालेल मग ते सांताक्रूजवरनं आपण जाणार ते धारावी ल वरून जाणार हां धारावी धारावीची हां धारावीवरनं तुम्हाला जाता येईल आपण तो रस्ता घेऊ या आणि तिकडनं तुम्हाला सायनला लागेल सायनवरनं मग चेंबूरला जाऊ आपण रस्त्यामध्ये आसं बघण्यासारखं म्हणजे आता धारावी ही झोपडपट्टी आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे मुंबईचं जसं ॲट्रॅक्शन आहे लोकांना एकदम सुंदर सिटी

नाही काय हरकत नाही ते मीटरप्रमाणे तुम्हाला खर्च येईल जसं तुम्ही जाल तसं आम्ही काही एक्सेस चार्ज करणार तुमच्यासमोर मीटर ऑन करणार आणि तिकडे तुम्हाला उतरायचं असेल तर तिकडे जो म मीटरवरती बिल दिसेल तर ते साधारण आठशे ते हजारच्या दरम्यान ट्रॅफिकवरती डिपेंड असतं त्याप्रमाणे तुम्हाला बिल येईल आणि रस्त्यामध्ये जी माहिती तुम्हाला काय विचारायची असेल तर तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला देईन धारावीमध्ये एक ग गार्डनपण आहे ज्याच्याध्देये खूप प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची औषधी झाडं आहेत म्हणजे बॉटनिकल गार्डन म्हणता येईल त्याला आणि ते छान असं गार्डन डेव्हलप केलेलं आहे ते त्याच्या बाहेरून आपण जाणार आहोत ते दिसेल नंतर मुंबईचं फेमस सायन हॉस्पिटल तुम्हाला दिसेल रस्त्यात जाताना तेच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून हे ते सगळं बाहेरून बघता येईल नंतर आपला स्टुडिओ आहे राज कपूरांचा राजकुमारांचा स्टुडिओ तुम्हाला एकदम फेमस स्टुडिओ आहे जिकडे फार पूर्वी आपली इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्रीची सुरुवात म्हणता येणार किंवा राजकपूरचे जे पिक्चरचं खूपसं शूटिंग तिकडे झालेलं आहे तो दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला जर मुंबई फिरायची असेल तरीपण मी तुमच्याबरोबर राहीन तुम्ही जर मला बुक केलं तर मग मुंबईला आपल्याकडे राणीबाग आहे तिकडे जाऊ आपण राणीबागमध्ये छानछान हे हे अख्खा राणीबाग बघायलाच तुम्हाला अख्खा दिवस जाईल आणि मग तुम्ही राणीबाग बघू शकता विविध विविध प्रकारचे प्राणी आहेत तिथे फुलझाडं आहेत फुलझाडांचं एक वेगळं सेक्शन आहे राणीबागमध्ये आणखी तुम्ही फुलझाडांचा बॉटनिकल म्हणजे जो टिश्यूज आहे ते तुम्ही करू शकता बघू शकता प्रत्येकाचं झाडाचं नाव आणि तिकडे हल्ली हेपण प्रा पाणी ठेवलेले आहेत वेगवेगळे बाहेरचेपण प्राणी आहेत तेपण तुम्ही बघू शकता हरकत नाही तुम्ही जेव्हा कॉल करायचा असेल बसायचं असेल तेव्हा मला एक तास आधी सांगा मी मी तुमच्या जाग्यावर पोचून जाईन ओके नाही ओके थँक्यू बाय बाय